हा बोला ऍडमिशन घ्यायची आहे का बरं बरं त कसं आहे आता खूप गर्दी आहे आणि लोक खूप येत आहेत तरी पण मी तुमची ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करतो पण गोष्ट कशी आहे तुम्हाला मार्क वगैरे चांगले पडले तर तसं काय किती पडलेत मार्क बाहत्तर बाहत्तर टक्के मार्क तुम्हाला पडले बरोबर आहे पण बाहत्तर टक्के मार्क तुम्हाला चांगले पडले असं नाही म्हणता येत ना नव्वद टक्के पंचाण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के असे मार्क असले तर चांगले पडले असं म्हणता येते तुम्हाला आता बाहत्तर टक्के आहे तरी पण आम्ही कोशिश करतो तुमचे हो हो हो हो हो दुसऱ्या तिसऱ्या नाही दुसऱ्याच लिस्टमध्ये लावतो असं काही नाही फक्त थोडंसं कसं येताना थोडे फार डोनेशन फी सोबत आणायची आणि वडिलांना सोबत आणायचं आणि शाळेची टी शी मार्कलिस्ट हे सगळं सोबत आणायचं पण कसं आहे नियम आपल्या शाळेचे खूप कडक आहेत हा दररोज शाळेत यावं लागते गणवेशातून यावं लागते आणि कपडे गिपडे मस्त स्वच्छ क प्रेस गेस करून इन गिन करून यावं लागते तसं जमत नाही आपलं कसं कडक काम आहे बिलकुल हा हा बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे मग काही वांधा नाही तुमच्या वडिलांना घेऊन या डोनेशनची फी घेऊन या आणि थोडं फार थोडं फार लक्ष असू द्या आमच्या म्हणजे ऍडमिशन आ आम्ही करतो तुमची फक्त आमच्याकडे थोडं लक्ष असू द्या हा हा ठीक ठीक आहे ठीक आहे या या तुमच्या वडिलांना घेऊन या आणि सोबत पैसे